हो मी बचत गटाच्या माध्यमातून स्वयंपाकाचा व्यवसाय स्वयंपाकाच्या छंदाला एक व्यवसाय बनविण्याचा प्रयत्न केला होता पण माझ्या कुटुंबांनी मला नकार दिला त्यामुळे मी काहीच करू शकले नाही